एकोणीस जून दोन हजार एकवीसला माझा बहिणीचे लग्न झाले बारा जनवरी एकोणीसशे एक्याण्णवला माझा जन्मदिवस असतो पाच नोहेंबर दोन हजार पंधराला मला जॉब मिळाला तेरा जानेवारीला माझ्या बहिणीचा बड्डे असतो अन् दहा जून दोन हजार सहाला माझा दहावीचा रिजल्ट लागला